शारीरिक आणि मानसिक आरोग्यात आपल्याला खेळ खूप महत्त्वाचा आहे कारण शारीरिक आपलं खूप थकलेलं असतं खूप काम करून इथून तिथून त्याबाबतीत खूप थकलेलं असतं तेव्हा आपण रनिंग करणे स्की स्कीपिंग करणे स्ट्रेचिंग करणे हे आपल्या दरोजच्या व्यवहारात आपण चालू ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरातील रक्स रक्तस्त्राव हाय टचे काम योग्यरितीने करू शकतो जसे की आपल्या मेंदूपासून ते पायातील नखांपर्यंत रक्त फिरणे हे देखील खेळामुळेच शक्य होऊ शकते आपल्या दिवसभराची धावपळ त्यात आपलं लक्ष आपल्या स्वतःच्या बॉडीकडे नाही जात आपल्या अवयवांकडे नाही जात त्यामुळे खेळ हा खेळळाच हा खेळायला हवा जसे की कब्बडी आहे क्रिकेट आहे व्हॉलीबॉल आहे फुटबॉल आहे या सर्वांमध्ये एक्सरसाइज होत राहतात अवयवांची हालचाल होत राहते आणि जेणेकरून आपल्या हाडांची लवचिकता स्थिती मजबूत होते आणि आपली हाडं स्ट्राँग होतात आणि दुसरं म्हणायला गेलं तर मग मानसिक त्रास आपण दिवसभर थकलेलो असतो इथून तिथून सगळ्यांचं बोलणं ऐकलेलं असतं कामावरती बॉसचं चिडचिड घरात आईबापांची किंवा बहिणभावांचं भांडण यामध्ये आपलं मन खचलेलं असतं कधी कधी काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतात किंवा कधी कधी महिलांना पिरियड असतात त्यामुळे पण चिडचिड होते त्याने आपलं मन मनावर खूप त्रास आणि परिणाम होतात म्हणून खेळल्यानेच आणि स्टेचिंग काढल्याने किंवा एखाद्या वेळी काही वेळासाठी शांत डोळे बंद करून चिंतन केल्याने देखील शांत मन होतं आणि अशा प्रकारेच माझ्या मते तरी खेळ हा खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी त्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यात खूप मदत होते